निगेटिव्ह एक्सपीरियन्सच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर मी जॉन्सन्स बेबी प्रोडक्टबद्दल बोलणार जे जॉन्सन्स बेबीचे प्रोडक्टस असतात ते मोस्टली लहान लहान मुलांसाठी यूज होतात तर माझं जेव्हा बेबी लहान होता तेव्हा मी स्टार्टिंगला त्याच्यासाठी जॉन्सन्स बेबीचेच प्रोडक्ट परचेस केलेले हळूहळू थोडं दोन तीन दिवस त्याच्यासाठी जे सोप वगैरे यूज केलं मी ऑइल बॉडी लोशन वगैरे तर मला असं जाणवलं की बेबीला ईचींग वगैरे होते आणि थोडं रॅशेस वगैरे आले बॉडीवर तर मला वाटलं की बेबी खूप लहान आहे म्हणून मेबी तसं काय होत असणार पण मी नंतर बघितलं थोडं अजून एक दोन दिवस ते प्रोडक्टस वापरले आणि डॉक्टर डॉक्टरही बोलायला लागले की नाही तुम्ही हे जे प्रोडक्टस यूज करताय ते त्याच्या साइड इफेक्ट होतो आहे बेबीला असं त्याच्या स्किन वगैरे असं रेड रेड रॅशेस त्याच्या स्किनवर भरपूर झालेले मग डॉक्टरांनी बोलले की आता तुम्ही हे प्रोडक्ट्स यूज करू नका तेव्हा मला जरा माझा जॉन्सन्स बेबीबद्दल काही खूप निगेटिव्ह असा थॉट्स होतेच नाही पण जेव्हा माझ्या बेबीसाठी मी यूज केले ते तेव्हा मला क कुठे वाटायला लागलं की हां म्हणजे ह्या प्रो ह्या प्रोडक्ट्समध्ये कुठे तरी डिफेक्टिवनेस मला जाणवला जरा मग मला असं वाटलं की कदाचित एखाद्या वेळेस माझा बेबीच्या बॉडीवर ते सगळं सूट नाही होत आहे आणि म्हणून त्याला रॅशेस किंवा ईचिंग वगैरे असं प्रॉब्लम होत आहे पण नंतर मी माझ्या जे आहे सिस्टर इन लॉ तिच्या तिला जेव्हा बेबी झालं त्याच्यासाठी आम्ही आधी त्यांनीही त्याच प्रॉडक्टला रेफरन्स दिला मग त्यांनी ते प्रोडक्ट परचेस केले आणि त्यांच्या बेबीसाठी पण यूज केले पण नंतर आम आम्ही लक्ष म्हणजे आमच्या लक्षात असं आलं की त्या प्रोडक्टसने त्याल त्यालाही सेम इचिंग आणि रॅशेस वगैरे होत होत होती तर मग तेव्हा मला जाणवलं कदा की मेबी प्रोडक्टमध्येच काही प्रॉब्लम किंवा डिफेक्टिव्ह असू शकतं म्हणून आम्ही तेव्हापासून ते प्रोडक्ट्स यूज करणंच बंद करून टाकलं